खेडे भागात भांडण होणे हे सरासरी जवळपास प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते ते कारण कोनतेही असो निव्वळ जसे की निवडणुकीच्या कारणामुळे सुद्धा खूप काही भांडणे होत असतात अशा ज्या का कारनामुळे गावचा विकास आणि बाकीचे बरीच जे काही महत्त्वाची कामे आहे त्यांच्यावर बऱ्यास प्रमाणात आणि खूप मोठ्या प्रमाणात बराच प्रभाव पडतो